माझ्यामध्ये खूप साऱ्या कला आहेत जसं डान्स सिंगिंग मेहेंदी अजून रांगोळी काढणे अजून ड्रॉईंग पण या सगळ्या कलांमधून मला डान्समध्ये खूप परफेक्ट डान्स जमते जसं मी शाळेमध्ये गॅदरिंग घेत होती तर माझा फर्स्ट नंबर येत होता आणि मग ते बघून माझ्या मम्मीनं मला क्लासेस लावले मग मी डान्स करत गेली शिकत गेली वेगवेगळ्या स्टेप वेगवेगळे मूव्हज मग ते बघून मग माझ्या डोक्यात एक विचार आला आपण डान्स शिकून राहिलो मग आपल्या पुढच्या पिढीला पण डान्स आला पाहिजे त्यांना माहिती झालं पाहिजे डान्स काय आहे तर मी माझ्या इकडल्या छोट्या छोट्या मुलामुलींला डान्स शिकवत होती मग त्यांच्या तोंडाकडं बघून मला एक प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली मग मला असे खूप सारे रस्ते भेटून राहिले पुढे जायचे ऑफर येऊन राहिले डान्ससाठी मी ॲक्सेप्ट केले मी नाही नाही म्हटलं कारण की डान्स माझा फेव्हरेट आहे आणिआपल्याला माहीत आहे की आपली जी फील्ड हे त्या फिल्डमध्ये आपण एकदम कम्फर्टेबल हो एकदम प्रिपरेशन हो तर नाही कधीच म्हटलं नाही मी तर मग त्या तसं त्या मुलांचा डान्स वगैरे बघून त्यांना शिकवून जशी मला प्रेरणा मिळाली आणि जसा मग डान्स करत करत खूप प्रॅक्टिस केली त्याच्यानं मला माझा डान्स विकसित झाला